सरकारी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या ज्या आरोग्य सेवा आहे त्यांचा जो आहे तो थोडा खाजगी दर्जापेक्षा जरा कमी असतो आणि सरकारी रुग्णालयात म्हणजे जाणं तर मी पसंत करते कारण की जर रुग्णा खाजगी जो केंद्राचा जो हॉस्पिट खाजगी जे रुग्णालयं असतात त्यामध्ये खर्च खूप जास्त लागतो तर त्या त्याऐवजी कमी पैश्यामध्ये आपला सरकारी रुग्णालयमधे आपला इलाज म्हणा मोफत इलाज म्हणा किंवा दवाई म्हणा टॅबलेट्स म्हणा आपल्याला सगळं मिळतं फक्त एवढचं आहे की सरकारी हॉस्पिटलला जर आपण गेलं की म्हणजे नं आपल्याला फार वेट करावं लागतंय एवढचं एक आहे आणि खा सरकारी रुग्णालयामधे आपल्याला एक आधी कार्ड काढावं लागतं ते कार्ड काढल्यानंतर आपला नंबर लावावं लागतं ते त्याणुसार नंबरवाईस ते घेतात पण खाजगी रुग्णालयामधे असं आहे की आपण जर आता आज गेलो फक्त आज म्हणजे आज आपल्या उद्याला सॉरी आपल्याला उद्याला जायचं आहे तर आज आपण अपॉइनमेंट घेतली की लगेच आपला नंबर लागतो तुरंत पण इथे जे आहे सरकारी याच्यामध्ये रुग्णालयामध्ये आपल्याला काही डॉक्युमेंट्स फॉलो करतात करावं लागतात किंवा आपल्याला त्या आधी शं वीस रुपयाचं पन्नास रुपयाचं आपल्याला कार्ड काढावं लागतं या सर्व गोष्टी असतात पण जो आराम जो आहे तो सरकारी रुग्णालयात पण इव्हन मिळतं आणि खाजगी रुग्णालयामधेपणसुद्धा सेम मिळतं फक्त एवढचं डिफ्रंस आहे की सरकारी रुग्णालयामध्ये खर्च कमी लागतो आणि खाजगी रुग्णालयामध्ये आपल्याला खर्च भरपूर लागतो कमीतकमी एखादे जर ऑपरेशन आपल्याला करायच आहे एखादी डिलेव्हरी इन केस करायचे असेल जर सीझर असेल किंवा नॉर्मल असेल सर्जर जे सपोज तर ते खाजगी रुग्णालयामधे पन्नास हजार घेता ते सिझ ते सीझरची डिलेव्हरी सरकारी रुग्णालयामध्ये फक्त पाच हजार रुपयामधे होतात तसेच गोळ्यांचा वेगळा खर्च लागतात खाजगी रुग्णालयामध्ये आणि सरकारी रुग्णालयामध्ये आपल्याला तिथच्यातिथे आपल्याला गोळ्या ह्या अरेंज करून मिळतात